मुळात मराठी भाषेवर संस्कृत आणि इंग्रजी यांचं कसा प्रभाव झाला आहे ह्या दोघांमध्येही फार मोठी तफावत आहे कारण संस्कृत ही खूप जुनी आणि आपण ज्यात मराठीचा पण उगम आहे असं म्हणू शकतो आणि इंग्रजी मात्र नंतर जेव्हा इंट्रड्युस झाली आहे त्यानंतर ती आपल्या संस्कृतीमध्ये मिसळत गेली आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की भाषा ही संस्कृतीचं वाहक असते आणि ती माणसं नेत असतात पुढे जे त्या भाषेचे प्रतिनिधित्व करतात आणि या सगळ्यात जेव्हा आता आपण स्वतः सहज बोलतानाही असे कित्येक इंग्रजी शब्द आहेत की ज्यांचा आपण स्वीकार केला आहे आणि ते आपल्या इतके अंगवळणी पडले आहेत की एखाद्याला त्याचं मराठीमध्ये भाषांतर विचारलं तर किंबहुना माहीत नसेल असं होऊ शकतं आणि काही वेळेस तर ते शब्दच इंग्रजी आहेत आणि मराठी नाहीत हे देखील माहीत नसतं असंही होऊ शकतं मात्र संस्कृतचं तसं नाही आहे संस्कृत आपण विशिष्ट ठिकाणी वापरली जातेच पण संस्कृतमधून मराठी बनली आहे बनवली गेली आहे त्यामुळे ह्या दोघांचा परिणाम हा खूप वेगवेगळा आहे तसंच इतर भाषांचंही म्हणजे हिंदीसुद्धा असेल आपण अनेक शब्द हिंदी उर्दू आपण सहज आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो आणि कैक वेळेस आपल्याला माहीतच नसतं की खरंच हे शब्द मराठीच नाही आहेत पण भाषा ही संवादाचं माध्यम आहे त्यामुळे ती अशी स्वीकार करणारी मिळून मिसळून घेणारी असण्यात काहीच हरकत नाही आहे